हा अगं कविता कशी आहेस तू काय करते अगं मी एकदम छान आहे मला ना इथे जमतच नाही आहे ग पुरणपोळी कशी बनवायची तर आता कसं लगेच अक्षयतृतीयेचा सण येणार आहे आणि मला आहे ना इथे पुरणपोळी बनवायची आहे पण मला कळतच नाही आहे कसं बनवायचं तू मला सांगशील का तसं कसं बनवायचं म्हणून हो ना अगं मला शिकवलंच नाही ग माझ्या आईने आता मला पुरणपोळ्या आणि युट्युबवर कसं एवढ्या साऱ्या गोष्टी आहे ना तर पुरणपोळी नक्की कशी बनवायची मला कळतच नाही आहे तू मला सांग ना ग प्लीज सांग बरं पहिले तुरीची डाळ घ्यायची की चण्याची डाळ घ्यायची ग पुरणपोळीसाठी बरं तुरीची डाळ तीच ना जी शेंदरी रंगाची दिसते तीच ना बरं मग कोणत्या रंगाची हिरव्या रंगाची अच्छा अच्छा म्हणजे ती पिवळ्या रंगाची डाळ तीच का बरं बरं ठीक आहे हां बाई गं काही दिवसांनी मला गरज पडेलच म्हणजे मग त्यावेळी मी तुला आणखी फोन लावेल हो मग तू आता कर असं कर मला चण्याच्या डाळीचंच सांगून दे बरं धुतली समज हां हो हो अच्छा हो ते निवडावंच लागेल नाही तर माझी सासूबाई मला म्हणायची हे काय टाकलं याच्यामध्ये एखादा काय सोंडाबिंडा आला की काय चण्याच्या डाळीसोबत असं म्हणायची मला ती हां हां हूं हूं अगं ऐक ना कविता अगं मला ना फोनच येतोय ग एखाद्याचा थांब हं मी तुला लगेच पाच मिनिटांनी फोन करते अर्धे पुरण आपण नंतर खाऊ हं अग हां बोल फेटलं शिजलं फेटलं केलं बारीक अगं पुरण बनलं पण आता भूक लागली मला खाऊ का मी पुरण बनलं ना गं पुरण बनलं ना बनलं बन